आमच्या इथं क्रीडा केंद्रालय हे खूप मोठे आहे यामध्ये फुटबॉल तसेच कि्रिकेट हे क्रीडाक्षेत्र आहे तसेच क्री फुटबॉलसाठी वेगळे मैदान आणि क क्रिकेटसाठी वेग वेगळे मैदान आहे या यामध्ये क्रीडाक्षेत्राने योग्य ते नियमावली तसेच योग्य ते योग्य ते सोयीसुविधा लावली आहे तसेच खेळाडूंसाठी योग्य ते पर्सनल रूम्स तसेचं वॉशरूम तसेच बाथरूम ते असे करण्यात आहेत तसेच यामध्ये जर खेळाडूला अचानक जखमी झाला त्यासाठी औपचार उपचारासाठी डॉक्टरांची सोयी सुविधा एकच सुविधा करण्यात आली आहे तसेच यामध्ये आपल्याला यो आपल्याला योग्य ते टायमिंग क्रीडाक्षेत्रे देत आहे क्रीडाक्षेत्राने दिले आहे तसेचं पाणीची सोय करण्यात आली आहे तसेचतसेच ॲम्बुलन्सची सोय करण्यात आली आहे तसेच यामध्ये नि एक नियम लावला आहे की सकाळी की मैदान सकाळी सातला उघडेल आणि संध्याकाळी स सातला बंद होईल असा एक नियम लावला आहे तसेच त्यामध्ये पॅवेलेन एक पॅवेलेन बसेच तसेच खेळाडूंला बसण्यासाठी खुर्ची तसेच पायरी पायऱ्या करण्यात आहे आल्या आहे तर तसेच एंट्रान आत येण्यासाठी दोन दरवाजे करण्यात आले आहेत तसं त्या ते खूप सिक्युरिटी लावण्यात हे आहे आहे मैदानावर कॅमेरे कॅमेरे लावण्यात आले आहे त्या जेणेकरून जे कोण विद अतिरिक्त उफ काय अतिरिक्त दगडफेक किंवा भांडण करेल अशा योग्य ते कारवाई करून त्याला बंदी घालण्यात येईल असे मोठ्ठ्या प्रमाणावर नियम लावले हे आहे आणि योग्य ते नियम ठ नियम लावले आहेत तसेच या क्रीडाक्षेत्राला गालबोट लागाव नाही म्हणून खेळाडूंन योग्य ते कारवाई करण्यात येत आहे